तेवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये माझा बड्डे घरच्या लोकांनी सरप्राइज दिला तीस एप्रिल दोन हजार बावीसला कोरोना झाल्यावर माझ्या बायकोचा बड्डे केला नऊ जुलई दोन हजारमध्ये माझे लग्न झाले तेवीस मे दोन हजार एकला मध्ये मला पहिला मुलगा झाला दोन ऑगस्ट दोन हजार तीनमध्ये मला मुलगी झाली होती